हा बोला सर स सर तुम्ही गुजरातहून आले ना तुम्ही आमच्या बुलढाण्यात येऊन पहा नाष्टा कशा पद्धतीने भेटतो काय भेटतं आमच्याकडे सर कचोरी आहे आल्लूवडा आहे अं पोहे त्याच्यात तुम्हाला कटाई बिटाई भेटन कचोरीमध्ये वडापावमध्ये पावभाजी रस्सा भेटन त्याच्यात आणि पोहे एक नंबर आहे सर हं तुम्ही त्या पद्धतीनं येऊन पहा कशी चव आहे कारण कि आपली हाटेल पूर्ण फेमस आहे सर हो आपल्या हाटेलमध्ये ऑल बुलढाण्यातले एक नंबर हाटेल आहे शिवकृपा शिवकृपा हाटेलचं नाव आहे आपल्या अ हां शिवकृपा आहे सर पण सगळीकडे प्रसिद्धच आहे सर आणि आपल्याकडे हे आयटम पूर्ण चालते म्हणजे बाहेरून कोणते पण लोक आले बुलढाण्यातली आले तुम्ही कोणत्या बुलढाण्यात कोणाला विचारा सर कान्याकोपऱ्यामध्ये विचारा हे हाटेल कुठे आहे आणि काय काय भेटतं प्रसिद्ध हा हा हा हा बरोबर बरोबर सर एक नंबर आहे तेच म्हटलं बा हा हा नाही बराेबर हो हो हो सर नाही सर्विस पण चांगली भेटेल सर तुम्हाले त्याच काय वांदा नाई तुम्ही जस असताल तस अन स्वछतापण खुपए सर आमच्या इथ तस काय नाय हां नाय मंग त्याच्यावर त खास आमचा स्वच्छता आणि जेवण खावण व्यवस्थितपणा आणि खाण्यामध्ये पण सगळं व्यवस्थित हे तस तुम्ही पाहायचं काम नाही तुम्ही येऊन जा तुम्हाला काय लागत सर कचोरी लागते वडापाव लागत का पोहे लागतं हो का हा बाप लहानपणापासून तुम्हाला तीच सवय होती का न कचोऱ्या खायची पहिले इकडे इल होते का सर हौ का महाराष्ट्रात आलेच नव्हते का इकडे एकदा पण उद्या येताय का त्याअगोदर प्रवास केलाच नाय तुम्ही ए एखाद्या गावाकडे इकड काहीच नाही बर बर या सर तुमचा आशीर्वाद भेटला म्हणजे आमची इथं पौल पल्डे म्हणजे चांगलं वाटेल हाटेल पण चांगलं भेटेन आणि तेवढं तुमचं नाव पण होऊन जात ना आमचं गुजरात मध्ये ह्या नावानं हाटेल हि हि प्रसिद्धए चांगलंए तिथं चांगलं खायला भेटन ते भेटन हाय कि नाही आणि सर प्रस चालल सर या भेटू आपण सकाळी हा ठीकए सर या ओके